छे छे छे हा प्रश्न तर माझ्या बाबतीत उद्भवतच नाही स्पर्धा शर्यत वगैरे हे जाऊ देत त्याच्यामध्ये नाही कधी भाग घेतला एक छंद म्हणून जोपासताना पण त्याच्यामध्ये काय उच्च ध्येय गाठायचं तेवढा तेवढा वेग कमवायचा वगैरे असं काही नाही एक रिलॅक्सेशन आरामदायी प्रक्रिया म्हणूनच पोहण्यासाठी मी जाते आणि हो पोहण्यामध्ये पोहण्यासाठी जे रोज लोक येतात त्यांच्याशी टँकमध्ये भेटणं आणि नंतर मग मैत्रीही होत जाते टँकच्या बाहेर सुद्धा कधीतरी भेटणं होत जातं व्यावसायिक स्पर्धेत भाग घेणं बिणं आता नाही आता ते माझं वयही निघून गेलं हां अशा स्पर्धा बघायला मात्र आवडेल हं तर व्यावसायिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्याकडे काही गुण आहेत असं मला अजिबात वाटत नाही आहे त्यामुळे त्या फंदात मी पडणार नाही हे अगदी नक्की